होय हो लागेल काय म्हणाला सर हां इलेक्ट्रॉनिक्सचं स्टोअर आहे बोला की

आहेत की सर आपल्याकडं भरपूर ऑप्शन्स आहेत

सर आपल्याकडे सगळ्या टायपचे इलेक्ट्रॉनिक्स अवेलेबल आहेत वॉशिंग मशीन फ्रीज टी व्ही ए सी कूलर किंवा म्हणाल आपल्याकडे वॅक्युम क्लिनर्स काय म्हणशील सगळे इलेक्ट्रॉनिक्स अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये आमच्याकडं मोबाईल फोन्स पण आहेत एका रेंजपर्यंत लॅपटॉप तुम्हाला जर थोडं ऑफिसला तुम्हाला लॅपटॉप पण लागणार असेल सगळं अवेलेबल आहे आपल्याकडं तुम्ही जर त्याच्यात इंटरेस्टेड आहे काय घ्यायचं आहे आपल्याला

टी व्ही सर किती इंचेसमध्ये बघायला लागला आहे किती काय काय बजेट काय आपलं टी व्ही आपल्याकडे जर म्हणाल तर सगळ्या कंपनीज अव्हेलेबल आहेत जरी नसतील तर आपण ऑर्डर करून देतो एका आठवड्याच्या टाईम पिरियडमध्ये आपण ऑर्डर करून तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो आहे तुम्ही जो म्हणाल तो ब्रँड आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडून कन्सल्ट केलेलं म्हटलं तर मग एम आय वनप्लस ॲपलमध्ये जर तुमचं बजेट हायर रेंजेसमध्ये बघत असाल तर ॲपलमध्ये पण अवेलेबल करून देऊ शकतो आहे सध्या स्टोअरवर तर नाही आहेत बट आपण अवेलेबल करून देऊ शकतो आहे त्या रेंजमध्ये जर चांगलं म्हणाला तर एम आयचा आपल्याकडून चांगलं होईल टी व्ही सॅमसंग आहे की सॅमसंग अवेलेबल आहे आपल्याकडे शोरूममध्ये अव्हेलेबल आहेत आत्ता

सर चोवीस

ठीक आहे सर चालेल ते सर तुम्ही वायफाय वायफाय केला तर आजकाल बरं पडेल त डिशपेक्षा वायफाय करा वायफाय बेस्ट वे तुम्हाला घरात वायफाय पण होईल सगळीकडं दोन ते तीन जर तुमचं घर मोठा असेल दोन ते तीन राऊटर करून डायरेक्ट वायफाय करा हां जर काही गरज लागली तर स्टोअरवर एकदा व्हिजिट करा मला किंवा मला कॉल करा तुम्ही सर स्टोअरला एक व्हिजिट द्या मी तुम्हाला सगळा प्रोसेस सांगतो तुम्ही तीन चार आयटम जर सांगत असाल तर त्याला आपण डिस्काउंट पण करून देऊ तुम्हाला

हां हां